मी ऑनलाईन म्हणून साडी बोलवली होती ती साडी मला खूप आवडली ती साडी आहे ना इतकी छान होती दिसायला मी घातल्यानंतर पण इतकी छान दिसायची आणि माझ्या मैत्रिणीला पण खूप आवडली ती साडी ना धुतल्यानंतर पण तिचा रंग गेला नाही तर रंग जस्सा आणि तस्सा होता आणि ती साडी बाहेरच्या किमती म दुकानाच्या किमतीपेक्षा ऑनलाईन जेव्हा मागवली त्याच्या मतलब फिप्टी पर्सेंट तरी कमी याच्यात मिळाली जशी बाहेर ती आठशे रुपयाला असेल तर इथे मला तीन चारशे रुपयाला मिळाली आन्या माझ्या मैत्रिणना पण खूप आवडली आणि त्यांनी पण म्हटले की मला माझ्यासाठी मागवाल का